मी चित्र काढताना एखाद्या शांत ठिकाणी बसते जेणेकरून मला चित्र काढण्याला एक आयडिया भेटते चित्र काढताना मी ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन सत्रांचा जास्त वापर करते जसं की एखाद्या निसर्गारम्य ठिकाणी जाऊन बसायचं व तिथलं चित्र काढायचं किंवा एखाद्या मंदिराव मंदिरात जाऊन बसून त्या मंदिरा ची जी जे जे काही मंदिराचं जे काही स्ट्रक्चर आहे ते तसं ड्रॉ करायचं प्रयत्न करायचं त्याच्यानंतर आत्ता अलीकडेच मी एक सायबर अवेअरनेस म साठी एक चित्र काढलं त्या चित्रणाचा विचार असा आहे की आपण बऱ्या बऱ्याच प्रकारच्या सायबर सेिक्युरिटीच्या आत्ता सध्या खूप गरज आहे कारण आत्ता सध्या खूप प्रमाणात गुन्हे घडत आहे स्त्रियांवर अत्याचार घडत आहे जर सायबर सेिक्युरिटीमुळे हे सगळे आपण दूर करू शकतो असं मला वाटतं हा त्या चित्रामागचा वि विचार आहे माझा